रोज आम्ही मैत्रिणीसोबत सकाळी सकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यानमध्ये फिरायला जात असते आमच्या गावाजवळ नदी आहे नदीपर्यंत फिरत फिरत फिरत फिरत जात असते आणि तिथं थोडाफार व्यायाम करते टोंगळ्यासाठी कमरेसाठी मानदुखी पाठदुखी याच्यात खूप फायदे होतात आणि संध्याकाळी पण बश स्टँडपर्यंत रोडपर्यंत फिरायला जाते आनि शतपावली असे म्हणून फिरत असते तर जेवण पचन होते आसिडिटी होत नाही आणि पोटात पण त्रास होत नाही आणि खूप फायदे होतात असे